तसे म्हणायला गेलं तर भारतीय भाषांमध्ये अनेक उत्क उत्कृष्ट बालसाहित्य उपलब्ध आहेत त्यातील काही मी तुम्हाला उल्लेखनीय बालसाहित्य यांचे उदाहरण तुम्हाला सांगणार आहे तर पहिला आहे चिंटूची गोष्ट चिंटूची गोष्ट ही श्री व पु काळे यांनी लिहिलेली आहे हा एक प्रसिद्ध मराठी बालकथा आहे ज्यात चिंटू नावाच्या मुला चिंटू नावाच्या लहान मुलाची गोड कथा सांगितले आहे दुसरं म्हणजे पु ल देशपांडे यांची लघुनिबंध हे पु ल देशपांड्यांची लघुनिबंध हा पु ल देशपांडे यानी लिहिलेला आहे पु लं देशपांडेंच्या लघुनिबंधात लहान मुलांसाठी आकर्षक आनि मनोरंजक कथा आहेत तिसरं म्हणजे रुस्तम चाचा रुस्तम चाचा हे हा शं ना नवरे यानी लिहिलं आहे मराठीतील लोकप्रिय बालकथांमध्ये रूस्तमचाचा एक मजेशीर आणि शिक्षणात्मक पात्र आहे चार मंचावर एक लहानचा स्वप्न मंचावर एक लहानसं स्वप्न हे व पु काळे यानी लिहिलं आहे व पु काळे यांच्या एका कादंबरीत लहान मुलांच्या स्वप्नाची स्वप्नांची आणि कल्पनांची सफर दिली आहे पाचवा चिंगीचं चिंगीचं बटवा हां चिंगीचं बटवा हे सुलभा देशपांडे यांनी लिहिलं आहे हा एक अत्यंत लोकप्रिय मराठी बालसाहित्य आहे ज्यात चिंगी नावाच्या मुलीच्या जेवणातील छोटी मोठी अनुभवांची कथा आहे तर अशा भारतीय भाषांमध्ये अनेक उत्कृष्ट बालसाहित्य उपलब्ध आहेत त्यातले हे काही उदाहरणे हे पुस्तक आणि कथा कादंबऱ्यांच्या मनातील संवाद साधताना त्यांना शिक्षणात रस निर्माण करतात आणि कल्पनेला प्रोत्साहन देत राहतात